एसटीईएम म्हणजे एक वेबसाईट आहे म्हणजे ती रिलेटेड आहे सायन्स टेक्नोलॉजी इंजीनियरिंग आणि मॅथमॅतिक्ससंबंधी आणि त्यात ते एक नेटवर्क सिक्युरिटी म्हणजे म्हणता येईल की सुरक्षेसंबंधीतली एक ए एक साईट म्हणता येईल किंवा काही एक योजना म्हणता येईल ती आखण्यात आलेली आहे एसटीईएम हे कंप्युटर सिक्युरिटीज आणि सर्व्हरवर डिपेंड असते म्हणजे जर कुणी आपलं कंप्युटर हॅक करत असलं किंवा काहीही तर त्याचा त्या त्याची रोकथाम कशी केली जाते तर त्या एसटीईएम हे आपल्याला शिकवत असते आणि एसटीईएममध्ये कंप्युटर नेटवर्किंग अँड सिक्युरिटी बद्दल सांगितलेलं असतं त्यामध्ये फी स्पेसिफिक जॉब किंवा अदर काही अॅक्टीविटीज असतात त्या पण आपण म्हणजे आपल्याला त्या करण्यात आणि त्यावरच आपल्याला शिकवलं जातं आहे की आपण कसं व प्रो हे प्रोहिबिट करू शकतो किंवा कसं रोकथाम लावू शकतो किती ते उपयोगाची आहे आपल्याला सिक्युरिटीकरिता किंवा आपला कुठलाही डेटा बाहेर नाही नाही बाहेर गेलेला नाही पाहिजे किंवा ते एक मला असं वाटते की ते शासनाबद्दलचीच काहीतरी एक साईट आहे इतकंच मला माहिती आहे